बाईक चालवताना नेहमी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्मेट ते मी हेल्मेट एक ते दीड हजाराचा घेतलेला आहे ते स्टीलबर्ड कंपनीचाच घेतलेला आहे त्यावर आय एस आय मार्क बघूनच मी घेतलेला आहे दुसरं म्हणजे ग्लव्ज ग्लव्ज हे हातांना सुरक्षा देतात ते उष्णतेपासून वाचवतात जसं आमच्या इकडे विदर्भामध्ये खूप गरम वातावरण असतं त्यापासून ते पण संरक्षण करतात त्यानंतर खूप ते चारशे पाचशे रुपयाला मिळून जाईल आणि स हेल्मेट आय एस आय मार्कचंच मी घेतलेलं आहे ते पण मी नेहमी स्वच्छ करत असतो त्यानंतर तिसरं सांगायचं झालं तर नी गार्ड्स आणि एल्बो गार्ड्स जे खूप दू खूप जवळच्या नाही पण मी जसं वर्धा ते नागपूर झालं त्या याच्यात मी वापरत असतो त्यामुळे खूप वेगाने गाडी चालवल्यास काही झालं तर त्यापासून संरक्षण होतं याची नेहमी नि याची मी नेहमीच निगा राखत असतो त्यानंतर फस्ट एड गार्ड झालं आणि टूल किट आहे ज्यांची नेहमी मी तपासणी करत राहतो आणि मी त्यांना नेहमीच अप टू डेट ठेवत असतो